मी नंदू विश्वनाथ चक्रनारायण बोरगाव मंजू येथे राहतो माझे शिक्षण तसे बाहेरगावी झाले बोरगाव मंजू म्हणजे सुकळी नंदापूर येथे पहिली ते चौथीपर्यंत शिक्षण झाले त्याच्यानंतर माझे शिक्षण कांचूनी येथे श्री कांचूनी येथे शिक्षण झाले त्यांच्या नं सातवीपर्यंत शिक्षण झाले तिथे त्यांच्यानंतर मग सातवीपासून इथं बोरगाव मंजूला आलो बोरगाव मंजूला आल्यानंतर इथून दहावीपर्यंत शिक्षण झाले माझे आणि तेव्हापासून आम्ही इथं बोरगाव मंजूच सिद्धार्थनगरमधे राहतो आमच्या बोरगाव मंजूचं जर वैभव सांगतो म्हटलं तर इथं बोरगाव मंजू हे गाव कसं नावानं ओळखल्या जाते कारण की मंजू अशा बाबा असं एक मंदिर आहे तर त्या नावावरून हे गावाचं नाव पडलं आणि त्याच्या नंतर इथं म्हणजे सर्वच समाजाचे लोकं चांगल्या पद्धतीनं गुण्यागोविंदानं राहतात आणि इथं खूप मोठी बाजारपेठ पण आहे आणि एकशे ब्याण्णव खेडयाअंतर्गत आजूबाजूच्या परिसरातील लोक बाजाराला येतात आणि इथं बोरगाव मंजू पोलि टेशन पण आहे त्याच्यानंतर इथं आरोग्याच्या संदर्भात जर बोलतो म्हटलं तर सरकारी दवाखाना आहे त्याच्यानंतर प्रावेट हॉस्पिटल पण आहेत चांगल्या पद्धतीचे इथं ट्रीटमेंट पेशन्टची काळजी घेणारे डॉक्टर आहेत आणि मेडिकल चांगल्या गोळ्या इथं देतात मेडिकलवाले आणि खूप पद्धतचं चांगल्या पद्धतचं इथं सर्वच काही मिळते आणि बोरगाव मंजू हे जे गाव आहे आमच्या गावामधून हायवे नंबर सहा हा रोड म्हणजे गेलेला आहे आणि आता बायपास सुद्धा म्हणजे झालेला आहे आणि बायपास झालेला आहे आणि त्याच्यानंतर इथं सर्व सुखसुविधा इथून म्हणजे आम्हाला मिळतात